भारताची लोकसंख्या पाहता भारतातले दवाखाने खूपच कमी आहेत दवाखान्यात असणारे डॉक्टर्स पुरेसे बेड अतिशय कमी आहेत सरकारी दवाखान्यात तर खूपच भोंगळ कारभार चालतो असं मला एकंदरीत दिसून येत आहे तसंच एकवेळ शहरांमध्ये भरपूर प्रमाणात दवाखाने सरकारी हॉस्पिटल्स असतात मात्र खाजगी दवाखान्यात उपचार चांगले मिळतील असं काहीजणांना वाटतं त्यामुळे तिथे जाण्याचं प्रमाणही जास्त आहे मात्र हे सगळे खाजगी दवाखाने खूप महाग असतात एक डॉक्टर दुसरा डॉक्टर त्यांची साखळी बनवली आहे की काय असंही कधी कधी जाणवतं ग्रामीण भागात किंवा अगदी आदिवासी पाड्यांच्याजवळ दवाखानेच नसतात पुरेशा सोयीसुविधा नसतात साधी साधी उपकरणंही नसतात त्यामुळे तेथील रव रहिवाशांना जवळच्या शहरात जावं लागतं खरं तर याचे अनेक व्हिडिओ टी व्हीवर दूरदर्शनवर दाखवत असतात जवळच्या शहरात जाण्यासाठीही कधी कधी ॲम्ब्युलन्स उपलब्ध नसतात त्यामुळे उपचारांसाठी या लोकांना जिवावर उदार होऊन शहर गाठावं लागतं मग तिथे या लोकांकडे पैसे नसतील तर उपचार केले जात जात नाहीत सरकारी दवाखान्यात औषधं बेड असतीलच असंही नसतं रात्रीच्या वेळी कधीकधी डॉक्टर्सही नसतात अशा वेळी रुग्णाचा जीव जाण्याचीही शक्यता असते या सर्व सेवासुविधा सुधारण्यासाठी मला असं वाटतं की मुळात प्रत्येक डॉक्टर तिथे असलेला स्टाफ हा माणुसकीनं वागणारा असावा मला मान्य आहे की रुग्ण जास्त आणि डॉक्टर्स कमी अशी परिस्थिती असू शकते त्यांच्यावरही खूप ताण येतो पण तरीही एक सामान्य नागरिक म्हणून मला प्रामाणिकपणे असं वाटतं की तिथे माणुसकी असावी औषधांचा पुरेसा साठा असावा ऑक्सिजनची व्यवस्था असायलाच हवी किमान काही स्वच्छता निश्चितपणे असायला हवी सरकारने दिलेला निधी याच कामासाठी वापरला जात आहे का यावर लक्ष ठेवण्यासाठी एक स्वच्छ यंत्रणा असायला हवी कारण खरं तर सरकार फार मोठा निधी आरोग्यसेवेसाठी ठेवत असतं त्याचा उपयोग याच कामासाठी प्रामाणिकपणे व्हावा असं मला वाटतं